बोलत आहेत त्या हां काय म्हणतेस कशी आहेस मी मजेत आहे किती दिवसांनी फोन केला कशात बिझी

हां अच्छा अच्छा अच्छा मोबाईलवर काय व्हॉट्सअप का नुसतं पुस्तकं वाचते आहे हां हां हां हां हां

खरं आहे जरा मला सुद्धा असंच वाटतं कारण पूर्वी आता मोबाईल नव्हतं तेव्हा आपण भराभरा पुस्तक वाचून ते म्हणजे असं डोळ्यासमोर ते अक्षरं फिरत आहेत किंवा ते एक वेगळे अनुभव वाटायचे प्रत्यक्ष हां तेच ना हां

आणि आपल्या सवयीने परत आपण वाचू शकतो ना बाबा थोडं थांबलो आपली आपली कामं केली नंतर सगळी खरंच आहे

हो अगं मी तेवढ्यासाठी मग ते काय हो तेवढ्यासाठी मी परत नगर वाचनालय सुरू केलं आपलं कोल्हापूरचं कारण निमित्तानं पुस्तक देवघेव होते मग एकमेकांची मतं विचारतात तिथं पण त्यामुळे मी परत माझी लायब्ररी सुरू केली कारण पुस्तकं वाचणं महत्त्वाचं आहे आणि मला तुला नाही का असं वाटत की आपण मोबाईल कसं होतं म्हणजे चार्जिंग करायला लागतं किंवा ते सारखं स्क्रीन बघून आपले डोळे पण असे थकल्यासारखे होतात किंवा त्याचं त्रास होतो डोळ्याला डोकं दुखतं असं मला स्वतःला वाटतं तुला काय वाटतं

हो ना आणि आणि कसं हो हो ना हां खरं आहे ते हां मग तू मला एक विचारायचं आहे तुला की तू पुस्तकाच्या भिशीत येशील का मी पुस्तकाची भिशी सुरू केली आहे की एक पुस्तक घ्यायचं आणि सगळ्यांनी रोटेशनने ते वाचायचं आणि त्या विचाराची देवघेव होईल आपली भेट होईल असं काय मोबाईल देऊ शकत नाही ना की आपण हा ना तर तेच आमचं ऑलरेडी सुरू केलं आहे अशा दहा बायका आहेत मग तू एक अकरावी आलीस तर बरं होईल कारण मोबाईल काय आपण एकमेकीला देऊ शकत नाही ना पुस्तकं कसं देवघेव करू शकतो

चालेल हां मग ये हो तुझ्या पुस्तकाच्या विषयी तुझं नाव टाकते मी सुचवते मग ओके आणि बाकी काळजी घे नवीन कुठली पुस्तकं वाचलीस तर मला सांग हां वाट बघते ओके अच्छा ओके बाय बाय